हॅलो मॅम साधना टूर्स एंड ट्रॅवल्स अच्छा मॅम मी सुहास पाटील म्हणून माझं नाव आहे मला एक तीन दिवसासाठी ना एक कॅब बुक करायची होती फॉर साइट सीन मुंबई नाही मला फाय सीटर हवी आहे पण एक्स यू वी हवी विथ ड्रायवर आणि गाईड ठीक आहे तर मला आता त्याच्यामध्ये कसं आहे ना बघा म्हणजे माझं कसं आहे की तीन दिवसाचा आपला प्लॅन आहे त्याच्यामध्ये तीन दिवासामध्ये कसं वरळी फोर्ट महालक्ष्मी टेम्पल जुहू चौपाटी पवई डॅम असं हे तीन दिवासामध्ये ह्या सर्व गोष्टी ह्याच्या व्यतिरिक्त असं नवी मुंबईला वगैरे असं आजूबाजूला काय आहे असं तर इतर जे काही छोटे मोठे स्पॉट असतील तर आपल्याला ते तीन दिवसामध्ये कवर करायचे तर त्यासाठी म्हणून आहे ना आपल्याला ड्रायवर आणि गाईड दोन्ही हवे होऊन जाईल का मिळेल का आपल्याला

मला आहे ना रविवारी म्हणजे एकोणीस तारखेला पाय जायचं आहे माझे म्हणजे घरून माझा एक भाऊ येणार आहे तर तो मी आणि त्याची दोन लहान मुलं आहेत असे आम्ही तीन चार जणं आहोत तर आम्ही एकोणीस तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत तीन दिवसासाठी आम्हाला ती कार हवी आहे कॅब हो हां हे काय चार्जेस होतील आपल्याला काय होतील

हॅलो हॅलो हां बोला ना

अच्छा म्हणजे असे टोटल मिळून अच्छा अच्छा दहा हजार पाचशे एवढे होतात काही डिस्काउंट वगैरे नाही भेटणार का त्याच्यावरती अच्छा बघा काय होतं असेल तर काही कमी वगैरे अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल बरं मी काय बोलतो मॅडम आणि हे जे आपला जो ड्रायवर वगैरे तो आणि त्याच्यामध्ये काय टोल बीलचे काय मला भरावे लागतात का आम्हाला काय भरावे लागतात हां मग मी फक्त काय करायचं आहे आता मी त्याच्यामध्ये फक्त गाईडचे फक्त मी प पेड करायचे पे करायचे ओके ओके ठीक आहे ठीक आहे चालेल थँक्यू मॅम मी सांगतो तुम्हाला कळवतो ठीक आहे ओके बाय